पाच जानेवारी दोन हजार तेरा मुलीचा वाढदिवस आणि ह्या दिवशी माझी मुलगीचा जन्म झाला होता आणि बावीस मार्च दोन हजार एक ह्या तारखेला मुलाचा जन्म झाला होता आणि सतरा डिसेंबर एकोणिसशे अठ्ठ्याहत्तर हा माझ्या पत्नीचा वाढदिवस असतो आणि आठ फेबुरवारी दोन हजार आठमध्ये मी ट्रक विकत घेतला होता म्हणून ही तारीख मला आठवण आहे आणि एकवीस नोव्हेंबर दोन हजार वीसमध्ये माझी सासू वारली